मराठी भाषेचे योगदान वेगवेगळ्या पातळ्यांवर खूप मोठ्या आहे बरं का तसेच संस्कृतिक साहित्यिक सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या थोडक्यात सांगायचं असे की साहित्यिक योगदान म्हणजे मराठीत संत साहित्य ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव अतिशय समृद्ध आहेत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी मराठीतील पहिले महत्त्वाचे ग्रंथ आहे तसेच पु ल देशपांडे व पु केळ काळे वि स खांडेकर गदीमा यांसारख्या लेखकांनी आधुनिक मराठी साहित्य घडवलं तसेच सांस्कृतिक योगदान म्हणजे नाटक लोककला तमाशा भारुड लावणी आणि संगीत यांच्या माध्यमातून मराठीने महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक वेगळे वैशिष्ट्य दिले आहे तसेच राजकीय आणि सामाजिक योगदान छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचा स्वराज्य स्थापन करून लोकशाही मु मूल्यांंना बळ दिली मराठीने स्वतंत्र्य चवातील आणि सामाजिक सुधारणा चळवळीतील जसे की महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातून मोठे योगदान दिले तसेच शैक्षणिक योगदान मराठीतून शिक्षण घे देऊन ज्ञानाचा प्रसार सामान्य लोकांपर्यंत झाला भारतात स्थानिक भाषांमध्ये उच्च शिक्षण देण्याची चळवळ मराठीतूनही सुरू झाली तसेच व्यापार व प्रश्न प्रशासन योगदान पेशवे काळात मराठी भाषा प्रशासन आणि न्याय व्यवस्थाच्यांची मुख्य भाषा होती